आम्ही बरेचदा कौटुंबिक सहली नियोजित करत असतो पण जास्तीत जास्त मला पायी जायला जास्त आवडतं उगीचच आपण इथून उठून बसमध्ये बसलो आहे किंवा कारमध्ये बसलो आहे त्या ठिकाणी उतरलो आहे अशी सहल करण्यापेक्षा आम्ही आमचं कुटुंब मिळून पायी जास्त फिरतो मग ते गिरनार असेल किंवा एखादं पक्षांचं निवासस्थान असेल अशा ठिकाणी गेल्यानंतर कुटुंबातले लोकं मनाने एकत्र येतात एकमेकांच्या आवडीनिवडी जोपासतात एकमेकांसाठी वेळ देतात एरवी या धकाधकीच्या रोजच्या आयुष्यामध्ये पंधरा पंधरा दिवस एकमेकांकडे पाहायला जिथे वेळ भेटत नाही त्याठिकाणी अशा अधूनमधून कधी सहा महिन्याला वगैरे जर सहली आयोजित केल्या विशेषतः पायी तर मग फार मजा येते मग त्या ह्याच्यातूनच मला वाटते आजकालची तरुण पिढी ट्रेकिंगच्या जास्त मागे लागली असावी किंवा गडाचं आरोहण करणं वगैरे कारण त्यांना पण ह्याच्यातला आनंद जास्त घ्यायचा असतो हे गेल्यामुळे आपल्याला एकतर शारीरिकसुद्धा व्यायाम होतो शारीरिक तंदुरुस्ती होते मानसिक तंदुरुस्ती होते आत्मिक तंदुरुस्ती होते आम्ही यालासुद्धा पायीच गेलो होतो गिरनारला पायी गेलो ब्रह्मगिरीला पण पायी गेलो होतो